भारतात तसे बघितले तर ते एकंदरीत सर्वच खेळाला महत्त्व दिले जाते कबड्डी झाली क्रिकेट झाले फुटबॉल झाले बॅडमिंटन तसेच टेनिस हे सर्वच खेळ लोक आवडीने बघतात आता क्रिकेट म्हटलं क्रिकेटमध्ये तर खूप चांगले चांगले खेळाडू आहेत प्रसिद्ध सचिन तेंडुलकर झाले महेंद्र धोनी युवराज सिंग विराट कोहली हे नामांकित आहेत खूप छान खेळ आहे यांचा परत जुन्या याच्यामध्ये घेतलं तर कपिल देव सुनील गावस्कर नवजोत सिद्धू एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये कपिल देव जेव्हा कर्णधार होते आपल्या भारत टीमचे तर त्यांनी पहिला विश्वचषक आपल्या भारताला मिळवून दिला होता कबड्डी कबड्डी तर आहेच कबड्डीमध्ये प्रदीप नरवाल अनूप कुमार राहुल चौधरी हे खूप छानपैकी कबड्डी खेळतात फुटबॉलमध्ये हे सुनील छेत्री पी के बॅनर्जी सुब्रत पाल यांचाही खेळ अप्रतिम आहे बॅडमिंटन घ्या बॅड बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल प्रकाश पादुकोण हे खूप छान खेळतात हे सुप्रसिद्ध आहेत टेनिसमध्ये टेनिसमध्ये सानिया मिर्झा महेश भूपति त्यांनीही खूप नाव कमावले आहे क्रिकेटमध्ये तर क्रिकेट खूप छान असते क्रिकेट टी वीवर जेव्हा क्रिकेट लागते बाहेर शुकशुकाट लोक सगळं टी व्हीसमोर बसलेले असतात आणि मॅचचे स्टेडियमला तर खूपच स्टेडियममध्ये जेवढी गर्दी आतमध्ये असते त्याच्यापेक्षा बाहेर लोक उभे असतात त्यांना तिकीट भेटत नाही एवढं त्या क्रिकेट खेळाला महत्त्व दिले जातं आणि आवडीने बघतात लोक त्यामुळे स्पोर्ट्स हा खूप चांगला आहे